सर एकवीरा एजन्सीला कॉल लागला का मी शुभम तायडे बोलतो तुमच्या एजन्सीमधून मी काल पुण्याला जाण्यासाठी एक हजार रुपयाचं तिकिट बूक केलं होतं तुम्ही म्हटलं होतं की समजा एक वाजता म्हणजे दुपारहून दुसऱ्या दिवशी तिथे दहा वाजता आपली ट्रॅव्हल्स पोहोचणार तर ट्रॅव्हल पोहोचली एक वाजता झाला हा विषय त्याच्यानंतर तुमचा ड्रायव्हर आमच्यासोबत असा भांडणतंटा करून राहिला की तुम्ही आणखी ह्याच्यात दोनशे रुपये शिल्लक द्या हजार रुपयांत आपलं तिकिट बुक झाल्यानंतर ह्याला दोनशे रुपये द्याचं आपण कबूल केलं का तुम्हाला हजार रुपये दिले तिथंच विषय क्लोज झाला होता आता याच्यात दोनशे रुपये शिल्लक मागायचं काही गरज पडते का तुम्ही तेव्हाच तिकिट बूक करत असताना आम्हाला सांगावं लागत होतं की तुम्ही ड्रायव्हर तिथं तुम्हाला पैसे मागेल तिथं पण दोनशे रुपये द्यायचं आम्ही तुमच्याजवळ तिकिट काढलंच नसतं आता हा तो ड्रायव्हर आमच्यासोबत असं बडबड करून राहिला भांडणतंटा करून राहिला आता आम्ही याला दोनशे रुपये शिल्लक कुठून देणार आम्ही अगोदरच समजा खिशात मोजके पैसे घेऊन निघालो होतो असंच करायचं असतं तर तिथंच सांगायचं होतं की बाराशे रुपये तिकिटाचे लागतील आम्ही कशाला तुमच्याजवळ तिकिट काढलं असतं दुसऱ्याजवळ गेलो असतो ना नऊच्या जागी एक वाजता यानं ट्रॅव्हल्स् इथे पोहोचवली आता हा टाइम कोण भरून देणार जे आमचं काम करायचं होतं ते काम पण झालं नाही आणि त्यात मी आता दोनशे रुपये शिल्लक कुठून देऊ हे असी पद्धत बरोबर नाही आहे तुमची ट्रॅव्हल्स् एजन्सीने आजपर्यंत असं काही केलं नव्हतं म्हणून आम्ही तुमच्याजवळून तिकिट काढलं आता हे ड्रायव्हरची गलती आहे का तुमची गलती हे पाय ड्रायव्हरसोबत बोलून तुम्ही करू शकता बोलून चालून मॅटर सॉल्व्ह